हॅलो हां बोला हो हो विभावरी ने दिला का नंबर ती माझी चांगली मैत्रिणी आहे हां अच्छा मी कथ्थकचे क्लास घेते तुमची नात किती वर्षाची आहे अच्छा बरं बरं मग वय पण तिचं बसत आहे आपल्या लिमिटमध्ये कारण की खूप लहान वयात मग त्या नाही एवढं काही सिरियसनेस पण नसतो ह्या वयात घातलं की ती बरोबर छान ग्रॅस्पिंग पावर चांगली असते तर ती शिकू शकेल चांगलं क्लास आपला बॅचेस असतात वेगळ्यावेगळ्या हां आठवड्यातून तीन बॅचेस असतात त्याच्यापैकी तुम्ही कुठलीही सुटेबल एक बुधवारची असते एक शुक्रवारची असते आणि एक रविवारची असते तर प्रत्येक दिवशी पाऊण पाऊण तासाची एक बॅच असं आहे

आठवड्यातून एक दिवस तुमच्या सोयीनुसार बुधवार किंवा शुक्रवार किंवा रविवार तुम्हाला जी जमेल बॅच ती तुम्ही जॉईन करू शकता हां आणि महिन्याची फी आहे आपली बाराशे रुपये हो हो कसेही भरू शकता तुम्ही तुमच्या सवडीनुसार पण ह्या फीमध्ये आम्ही त्या प्रत्येक स्टुडंटला घुंगरू देतो बांधून तर त्याचे जास्त चार्जेस असतात त्यामुळे ती तुम्हाला कदाचित जास्त वाटत असेल थोडी आणि मग नंतर क्लासचा युनिफॉर्म पण असतो तो एक तीन महिन्यांनंतर तुम्हाला मिळेल तोपर्यंत तुम्ही क्लास जॉईन केला तर तुम्ही साधं आपलं सलवार चुडीदार असं घालून यायचं कंपल्सरी आणि टिकली पाहिजे

हो हो ते फीमध्येच इन्क्लुडेड आहे हो हो पहिल्या वेळी आम्ही तुम्हाला घुंगरू देणार पण मग नंतरची फी तुमची साडे आठशे होईल प्रत्येक महिन्याला

हो हो हो हो होईल होईल त्याचे चार्जेस घुंगरूचे आहेत पहिल्या वेळी आणि नंतर मग क्लासचे आपल्या गॅदरिंग असतं किंवा कधीकधी बाहेरच्या कुठल्या ठिकाणी आपल्याला क्लासच्या स्टुडंट्सना परफॉर्म करायला बोलवतात तर तेव्हा पण जे कॉस्ट्युम्स वगैरे लागतील ते पण आम्ही त्याचे थोडे एक्स्ट्रा फी त्या त्या महिन्याचे आम्ही आधी तुम्हाला कळवू जेव्हा तसे ड्रेस शिवून घ्यायला लागतात त्याप्रमाणे आणि हो हो हो हो हो नेतो नेतो काही काही कॉम्पिटिशन्स असतात किंवा काही काही सोसायटी किंवा हे आपल्याला मानधन देऊन बोलवतात तर त्याप्रमाणे प्रत्येक परफॉर्म करणाऱ्या स्टुडंट्सना आपण थोडं थोडं बक्षीस पण देतो कॅशच्या रूपात म्हणजे त्यांना पण जरा आनंद वाटतो मुलींना असं आहे हां हां असं काही नाही आहे प्रत्येक बॅचेसप्रमाणे आम्ही घेतो तर तुम्हाला सोय असेल तेव्हा तुम्ही एकदा प्रत्यक्षात घेऊन या तुमच्या नातीला म्हणजे मग आपल्याला पुढचं बोलता येईल

मी हा नंबर तुमचा व्हॉट्सॲपवर असेल तर मी तुम्हाला क्लासचा ॲड्रेस व्हॉट्सअप करते म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटता येईल चालेल चालेल बुधवारी या बुधवारी हां ओके थँक्यू